हॅलो नमस्कार बोला बोला हो हो आमचं भरत पाटील कापड दुकान बोला ठीक आहे ठीक आहे चालते ना मग काय हो हो चांगलं चांगलं डिस्काउंट तुम्हाला तीस परर्सेंट डिस्काउंट लावू आणि तुम्हाला क म्हणजे कशी क्वालिटी कशी पाहिजे काय नाही प्राईस कशी काय नाही अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे चालते चालते किती तारखेला ऑर्डर पाहिजे तुम्हाला अच्छा तीस तारखेला लग्न आहे का तुमच्या इथं अच्छा ठीक आहे चालेल मग ते क्वालिटी वगैरे काय रेज आमच्यापाशी एक पाचशे रुपया अच्छा पाचशे रुपयापासून स्टा चालू आहेत बघा आमच्या इथं साड्या हाय लेवल तीन हजार चार हजार घेतली तशी समजा चालते का तुम्हाला डिस्काउंट काटून तुम्ही पन्नास पिस घ्यायचे म्हणले ना तुम्हाला डिस्काउंट काटून पन्नास पिस म्हणलं तर एक सत्तावीसशे रुपायाला पडेल एक साडी नाही नाही खूप जास्त होते सर तसं कसं मग तुम्हाला डिस्काउंट म्हटलं न तुम्हाला मग म तीस परसेंटच्या हिसाबानं सर बघा ना तुम्ही किती होतात बरं बरं ठीक ठीक आहे ठीक आहे चालते तुमचं नाही आमचं नाही सव्वीस रुपये करतो चार चा चाळीस टक्के डिस्काउंट नाही नाही सर खूप कमी होते ओ बरं बरं ठीक चालते चला चला मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो ते ते पण ए ती पंच पंचवीसशे रुपयाला दोन हजार पाचशे रुपयाला हो हो ती दोन हजारापर्यंत पडेल बघा तुम्हाला कुर्ती पायजमा हां धोतरचे सत्ताविसशे रुपये होतात डिस्काउंट काटून ते पडेल बघा बा दो हजार रुपयाला

ठीक आहे ठीक चला मी पाठवतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चालते नाही मी पाठवून देतो

जुन्या मोंढ्यामध्ये कापड मार्केट